भारतातील वाहतूक व्यवस्था कशी आहे त्यापैकी त्याच्यामध्ये येते पहिली बस बस व्यवस्थित टायमिंग राहत नाही आणि व सीट्स पण राहत नाहीत त्यामुळे आ आ अन्य जणांना त्रास होतो धक्काबुक्की होते जे की मेट्रो सिटी आहेत मु मुंबई झाला आपलं पुणे तिथे खूप त्रास होतो लोकांना बसचा झालं आपलं रेल्वेचं झालं रेल्वेची अर्थव्यवस्था खूप ढासाळलेली आहे जेणेकरून ल लोकांमध्ये सतत भांडण होणे आणि व्य रेल्वेमध्ये क्लेनिंग वगैरे नसती का लोकं खूप घाण करून ठेवतात ते रेल्वेचे लोकं नीट करत नाहीत त्या त्याचबरोबर रेल्वेमध्ये स्फोट स्फोट वगैरे होण्याचे खूप चान्सेस असतात जेणेकरून रेल्वेचा प्रवास थोडा बहूत टाळावे आणि त्याचबरोबर एक अजून एक वाहतूक आहे विमान म्हणून विमानामध्येे विमानाचे लोकं जे आहेत एअर इंडिया वगैरे अशी एक कंपनी आहे ती जे की लोकं ते व्यवस्थित विमानचां मेंटेन्स ठेवत नाहीत एरोप्लेनचं त्यामुळे खूप लोकांचा जीव गेला तुम्ही जियेवर तुम्ही न्यूज पाहिली असेल अह्मदाबादात वगैरे येते प्लेन क्रॅच झाला एअर इंडिया टोटल म्हणजे त्यांची गलती होती त्यामुळे त त्यांच्या चुकीमुळे खूप जणांचा जीव गमावावा लागला हे काही हे अशीे काही अर्थव्यवस् अर्त आणि बस